आम्ही ना आमच्या घरची संस्कृती आमची आई माझी काकू माझी आजी माझी बहीण माझी मामी माझी आत्या ह्यांच्याकडून आम्ही रांगोळी काढायला शिकलो आमच्या घरातल्या मोठ्या माणसांकडून आणि पहिल्यांदा मी काय काढलं आम्हाला त्यांनी छोट्याछोट्या रांगोळ्या शिकवल्या कमळाचं फूल काढायला शिकवलं स्वस्तिक काढायला शिकवलं छोट्याछोट्या अशा देवापुढं रांगोळ्या काढायला शिकवल्या आणि बाहेर अंगणात पण रांगोळ्या काढायला शिकवल्या आणि ते आम्ही चित्र काढलं